मराठी भाषा म्हणजे इकडे गावरानी असे म्हणजे महाराष्ट्रात मराठीच भाषा बोलते तर तिकडे सिटीत विटीत तिथे हिंदी किंवा इंग्लिश बोलते तर आपल्याला जर कुठे जॉब वगैरे घ्यायचे राहिली तर तिथे इंग्लिश इंग्लिश बोलतात तिथचे लोकं आणि कोणी कोणी हिंदी बोलतात तर आपण त्या जॉबमध्ये गेलं तर असं वेगळंच वाटते ना की त्यांना पण हे मराठी आलं पाहिजे जसं की आता कोणत्या पण जॉबला गेलं की आपल्याला आपण जर मराठी जर बोललं तर मराठी आपण मराठी बोललं तर त्या लोकांना वाटतील मराठी बोलतात या लोकायला वाटेल की आपण मराठी बोल हिंदीमध्ये की हे असेच आहे जर आपण जर त्यांचे संगे ते ते लोकं जर आपल्या हिंदी संग बोल आपल्याला असंच समजा कोणत्या जॉबसाठी जर आपल्याला स्टँडर्ड बनायचं आहे जे स्टँडर्ड वगैरे घ्यायचं आहे तर ते हिंदी बोलतात ते लोकं पण मराठी भाषा चालली चालली पाहिजे कारण की महाराष्ट्र आहे आपले सगळेच मराठी बोलले पाहिजे अशी ह्या विनंती आहे की कोणी मराठी भाषा काही बंद नका करू आता कुठे जॉब वगैरे लाव कोणी आपल्याशी हिंदी वगैरे बोलते तर आपल्याला खूप बेकार वाटते ना आपल्याला हिंदी नाही तर पण मराठी भाषेत बोललं तर छान वाटते असंच मराठीच कोणत्या कोणत्या टीचर हिंदीमध्ये शिकवतात कोणत्या कोणत्या इंग्लिशमध्ये शिकवतात कोणत्या टीचर मराठीत छान मराठीत बोलतात तर त्या टीचर आपल्याला असंच गावरानी समजते की आपण त्यांच्याशी मराठी बोललं तर आपल्याला गावरानीच समजतं ठीक आहे अशी विनंती आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेत चालली पाहिजे हे विनंती आहे की तुम्ही मराठी भाषा बंद नका करू अशी विनंती आहे